हां हां बोला सुहानी चप्पल्स आहे हां तर मग काय झालं हो गॅरेंटीचीच चप्पल आहे पण म्हणजे काय हे ब्ल म्हणजे काय त्याला ब्लेड वगैरेचा पत्रा लागला असेल किंवा एखादी कैची लागेल असेन म्हणून तुटलं असेल ते काय म्हटला तर तुम्ही म्हणजे कितीची घेतली होती चप्पल हो का तुम्हाला पैसे रिटर्न नाही मिळेल त्याच्या बदली तुम्हाला चप्पल रिटर्न मिळेल हो का पण कोणत्या कंपनीची चप्पल होती हो का किती कितीची घेतली होती तुम्ही हो का तर म्हणजे लेडीज होती की जेन्ट्स हो का कोणत्या कंपनीची होती म्हटला हो का तुम्ही किती वाजता आले होते दुकानामधे तर म्हणजे मा ते एक दादा होते का दुकानामधे अच्छा मी त्यांनी विचारते फोन करून की तुमच्याकडून एखादी लेडीजनी चप्पल नेली होती का म्हणून स्पार्कची तसं कन्फर्म करावं लागतं की तुम्ही म्हणजे आमच्या दुकानातून नेली की नाही नेली अरे हो बिल आहे पण अशा आम्हाला काही जण म्हणजे काही लोकांनी असं आम्हाला चकवा दिलेला आहे म्हणून म्हटलं आहे म्हणून मी तुम्हाला एवढं विचार म्हणून मी तुम्हाला एवढं विचारपूस करत आहे मी त्या त्या पोराला विचारते समजा की आपल्या दुकानामधे सहा वाजता एक लेडी आली होती का तर तिनं स्पार्क्स म कंपनी चप्पल नेली म्हणतात हजार रुपयाची तर मग मी त्यांला विचारून तुम्हाला सांगते परत फोन करून की तुम्ही येऊ शकता म्हणून त्या दादांनी जर हो म्हटलं की नेली म्हणून तर मी तुम्हाला फोन करते की तुम्ही उद्या सकाळी दहा वाजता दुकानामधे येऊन जा मग मी तुम्हाला दुसरी चप्पल म्हणजे त्याच्या बदली देऊन देणार जेवढ्यात तुम्ही घेतली होती ना तेवढ्याच स्व पैशांची मिळेल जास्त पैशांची मिळेल नाही हं कारण की तुम्ही जितकं म्हणजे एक तर तुम्ही त्याच्यामधे दुसरी चप्पल पाहू शकता आणखीन पण तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावं लागतील त्याच्यामधे हो परवडत असेल हो ना ते एखादा उंदीर वगैरे ना कट केला असेन किंवा ब्लेडचं कट वगैरे लागलं असेल त्याला किंवा कैची हो का तर मग काही म्हणजे इरेल असेल तो माल खूप दिवस झाले असतील तर ठीक आहे तुम्ही उद्या सकाळी मी सांगतेच तुम्हाला कॉल करून यायचं की नाही यायचं तर हा ठीक आहे